हॅलो स्पोर्ट्समन कोच बोलत आहे का आप आपले नाव काय म्हणाला ओके मग तुम्ही स्पोट कोच आहे सगळं कोचचं बघत आहे काय सगळं स्पोर्ट्सचं ते ओके कुठं ट्रेनिंग कुठं घेत आहे तुम्ही काय प्लेयरांची ओके किती किती वर्षापासून चालू आहे ट्रेनिंग तुमचं त्यांना दहा वर्ष एक्सपिरियन्स आहे काय ॲक्च्युअली कसं झालं आहे मला पण ॲडमिशन घ्यायचं आहे तुमच्या तर मला बाहेरनं कळलं की तुम्ही जास्त ठिकाणी तुमचा अनुभव पण आहे मग घ्यायचं होतं हां हां हां मग काय ट्रेनिंगची टायमिंग काय असणार सकाळी सात वाजता

आठ ते नऊपर्यंत असतं आहे का मग आता मला फुटबॉल घ्यायचा होता कारण मला त्यात इंटरेस्ट आहे त्यामुळे मला फुटबॉलमध्ये कोच पण लावायचा होता आणि टीममध्ये मला सहभाग पण घ्यायचा होता एका टीममध्ये पण हां हां हां ओके काय फी काय असणार काय त्याची ओके हां हां हां हां हां ओके ओके ओके ओके मग मी हे समजा एका दोघातिघा जणांना घेऊन आलो मग त्या मग फी काय कमी होणार नाही काय झालं ओके ओके ओके चालेल सर अजून जर टायमिंग काय म्हणाला तुम्ही सर सहा ते नऊ काय हा हां आणि सायंकाळी नसतं आहे काय चार दिवस हां हां हां हां हां हां तुम्ही काय काय आम्हाला प्रोव्हाईड करणार सर ओके ओके हां हां हां हां मग आपलं टीमचं नाव काय असेल सर काय हां हा हा हा मग सर किती कोच प्रोव्हाइड करत आहे तुम्ही सर काय आम्ही जॉइनिंग केलं तर त्या त्यासाठी किती कोच किती आहेत म्हणजे एका समजा फुटबॉलसाठी आम्ही घेतला आणि होय होड असं आहे का मग ती किरकेटची कधी ट्रेन चालू होणार का पुढच्या महिन्यापसून चालेल त्याची फी काय असणार किती म्हणाला पाच हजार काय मग ते किती महिने असणार ट्रेनिंग काय ट्रेनिंग काय असं किती महिने असणार क्रिकेटचं ट्रेनिंग तीन महिन्याचं काय आणि पुढं हां हां हां हां हां हां हां आता क्रिकेटमध्ये समजा सर मी जायचं म्हणालो मग त्याला डॉक्युमेंट आणि भरायला लागतात काय हां हां हां फॉम असतो आहे काय बरं बरं बरं पत्ता काय म्हणाला सर तुम्ही ऑफिसचा छत्रपती शाहू स्टेडियम काय बरं बरं ठीक आहे ठीक आहे सर मी येऊन भेट जातो भेट देतो सर ओके हा